आजकाल युवा पिढी पाश्चिमात्य देशांचा प्रकार खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप जास्त पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारत आहे आता नृत्यामध्येही असेच होतं नृत्यामध्ये युवा पिढीमध्ये हिपहॉप करून खूप त्या त्या नृत्यप्रकाराकडे खूप जास्त पद्धतीने वळत आहे कारण हे आहे की आजकाल तुम्ही आपण बघायला गेलं की आजकाल वेस्टन पाश्चिमात्य देश हा ह्यांचे रूढी असतील ज्या काही दैन दैनंदिन ज्या पद्धतीने जे जसे व्यवहार करतात तसे आपण व्यवहार करायला शिकत आहोत त्या आम आपण इन्स्पायर्ड होत आहोत आता तो व य य अशामध्ये काय आहे त्या नृत्यप्रकारात की स युवापिढी त्या नृत्यप्रकाराकडे वळत आहे तर आणि आपण म्हणायला गेलं की आजकाल काय होतं आता मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडीओज आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत मुव्हीज मीडिया माध्यमातून आता मीडिया माध्यमातून या सगळ्या मोठ्या प्रमाणात गोष्टी येत आहेत जसे की डान्समध्ये जास्त प्रमाणात हिपहॉप दाखवले जाते चित्रपटांमध्ये तर मुलं लहान लहान मुलं असू देत तर त्यांना हे आकर्षण होतं की हे असे डान्सप्रकार जर मूव्हीजमध्ये किंवा चित्रपटांमध्ये दाखवत आहे तर काही तरी ह्याच्यामध्ये खास आहे त्यामुळे हे चित्रपटांमध्ये दाखवलेले जा दाखवले जात आहे तर का नाही आपण शिकावेत आणि ते गाणी म्हणा पाश्चिमात्य देशांची गाणी म्हणा राहण्याचे रेहेन राहण्याचे जे त्यांचे कपडे आहेत आणि इतर काही गोष्टी आहेत जे आपण जर त्यांचे पदार्थ असतील ज्या पद्धतीने ती चम चमच्याने खात आहेत काट्याच्या चमच्याने खात आहेत असे काही आणि ती आपण स स्वीकारत जात आहोत जसं की आपल्याकडे भरतनाट्यम हा खूप अत्यंत प्राचीन अत्यंत प्राचीन असा कला नृत्याचा प्रकार आहे त्याच्यामध्येही आपण आता थोडासा हिपहॉप आत्ता आजकाल रिमिक्स म्हणूनही खूप प्रसिद्ध आहे जसे की आपल्याला आपल्याकडले भारतातील जे काही डान्सचे प्रकार आहेत ते आणि हिपहॉप असे मिक्स करून आपण डान्स करत आहोत तर हाही एक आता मॅशप त्याला म्हणतात तेही प्रसिद्ध आहे वॅकींग करून एक आहे तोही प्रसिद्ध आहे डान्सचा प्रकार आणि बऱ्याच ठिकाणी लावणी करून आहे तर लावणी असे प्रकार म म्हणजेच पाश्चिमात्य देश आणि आपण या आपण भारत तातील जे जे डान्सप्रकार आहेत ते आपण मिळण्यास एकत्रित एकजुटीने त्या नृत्यातील आपण हळूहळू आपण नवीननवीन वेगवेगळं काहीतरी करण्याचं पाहत आहोत तर असं नाही आहे की तोच एक प्रकार प्रसिद्ध आहे जो आपल्याला आवडतो डान्सप्रकार तो आपण मनापासून केला तर तो प्रसिद्ध होऊ शकतो